हा नमस्कार सर इथं बोर बघा ना हे इथं पाणी किती रोज वाया जातो रोज एवढे म्हटले तर महिन्याला किती महिन्याला किती म्हटल्यानंतर वर्षाला किती आज जर आपण ह्याची जर ह्या पाण्याची जर बचत केली तर आपण आप पर्यावरणासाठी आपण ह्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल कारण की पाणी हा काळाची गरज आहे पाणी अडवा पाणी जिरवा ही म्हणी प्रमाणे आपल्याला जीवनामध्ये पाण्याची खूप आवश्यकता आहे निस निसर्गामध्ये पाण्याची खूप म्हणजे खूप गरज आहे आपले शारीरिक जीवन आर्थ आर्थिक जीवन हे पाण्यावर अवलंबून असते पाणीसाठी आपण दारोदार हिंडतो म्हणून आपण पाण्याची बचत केली पाहिजे कमी सांडा कमी प्या आपण कमी सांडा कमी प्या